आमच्या परिसरामधे खूप जुने महादेवाचे मंदिर आहे जे हजारो वर्षापूर्वीचे पूर्वीपासूनचे आहे त्या गोष्टी आम्ही खूप ऐकत आलेलो आहे काही ठिकाणे आहेत जिथे खूप वर्ष पाचशे वर्षाहून जुनी इतिहासातल्या शिवाजी महाराज इतिहासातल्या किल्ले वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या भागात आहेत तशा आम्ही त्या ऐकत आलो आणि आम्ही त्या घटना गोष्टी पाहिल्यासुद्धा आहे तर अशा आमच्या परिसरामधे भरपूर काही गोष्टी आहेत